अलिबाग तालुक्यामध्ये सिद्धेश्वर नावाचं एक ठिकाण आहे उंच डोंगरावरती शंकराचं मंदिर असलेलं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस घरांची वस्ती असलेलं एक गावदेखील आहे त्या गावात पोहोचण्यासाठी आपल्याला पायऱ्यांच्या माध्यमातून तो डोंगर चढून वर जावं लागतं मात्र एखादी आरोग्यमय समस्या उद्भवली की त्या लोकांपर्यंत आरोग्य उपचार पोहोचणं फार मुश्किल होतं कारण उंच भाग असल्या कारणास्तव त्या ठिकाणी प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्था नाही आहे त्यामुळे डॉक्टर जे असतील त्यांना खालून चालतच वरपर्यंत जावं लागतं वेळप्रसंगी वेळेत उपचार न मिळाल्या कारणास्तव त्याठिकाणी असलेल्या रुग्णांना प्रसंगी आपला जीवदेखील गमवावा लागतो मग त्या ठिकाणी काही एखादं जनावर वगैरे चावलं असेल तर घरगुती किंवा गावठी पद्धतीचा उपचार करूनच त्या आजारावरती मात करण्याचा प्रयत्नदेखील केला जातो मात्र अशा ठिकाणी आरोग्य व्यवस्था पोहोचण्यासाठी शासनाने लक्ष देणं फार गरजेचं आहे त्याठिकाणी वाहतूक व्यवस्था होणं अतिशय आवश्यक आहे